लेखन करणं हे सुद्धा एक कौशल्य लिहिण्याची कला सर्वांनाच अवगत नसते काही व्यक्ती असतात की ज्यांना ही लेखन कला ईश्वराने देणगी म्हणून दिलेली असते मला ही तशी थोडीशी लेखनाची कला ईश्वराने बहाल केली म्हणून मी त्याचे मनापासून धन्यवाद देते लिहिणारी माणसं मला फार आवडतात लिहिणारी माणसं हिरेमाणकं आहेत आणि ती खूप अमूल्य आहेत असं मला वाटतं लिहिणाऱ्या माणसांना लोक वेगळंच समजतात तसं कदाचित मलाही समजत असतील ह्याची मला पूर्ण खात्री आहे लिहिणं हे फार अवघड काम परंतु लिहून ठेवल्यानंतरच त्याचे पुस्तकं बनतात त्याचे धडे बनतात त्याच्या कविता बनतात त्याचा अभ्यासक्रम बनतो लिहिणं अधिक लिहिणं म्हणजेच स्वत मध्ये आलेले अनुभव स्वतःसाठी आलेल्या गोष्टी समाजात दिसलेलं चित्रण चांगले वाईट प्रसंग समाजातील प्रश्न समाजातील उणीवा ह्याच्यावरती आपण करत असू ते आपल्या आपल्या शब्दांचं गारुड त्यालाच लेखन म्हणतात असंच मला लिहायचं आहे खूप खूप लिहायचं आहे माझा एक विषय आहे तो मला लिहायचा आहे की ज्या पोटभरू स्त्रिया आहेत त्यांचं आयुष्य कसं आहे कष्टकरी समाज कसा आहे परिवर्तन कसं झालं पाहिजे परिवर्तनवादी लोक कसं लिहितात काय लिहिलं पाहिजे समाजामध्ये खदखदणारी वेदना ही सांगता आली पाहिजे आणि एक घटक फार मोठा प्रतिष्ठित आणि एक घटक इतका की त्याला दोन वेळचं जेवणसुद्धा अवघड या जमाखर्चावर सुद्धा मला लिहायचं आहे

ज्या ज्या गोष्टी ह्या प्रत्येक माणसाला जगायला भाग पाडतात आणि त्यातूनच अनेक प्रसंग व्यक्तीच्या आयुष्यात येतात त्यावर मला लिहायचं आहे गरिबी फार वाईट गरिबीमध्ये परिस्थितीमध्ये आलेल्या प्रत्येक माणसाला काय काय दिव्य करावं लागतं कर्जाचा डोंगर कसा हळूहळू मोठ्ठा होतो कर्जातून लोक अगदी आत्महत्यासुद्धा करतात हे किती चुकीचं आहे हेसुद्धा मला लिहायचं आहे आत्महत्याग्रस्त शेतकरी किंवा कर्जाला कंटाळून केलेल्या आत्महत्या ह्या लोकांना नक्की काय झालं असेल हे उलगडून मला लिहायचं आहे ही परिस्थिती अशीच अचानक येत नाही चारी बाजूंनी जेव्हा लोकांना पर्यायच दिसत नाही तेव्हा लोक आत्महत्या करतात आणि हे चुकीचं आहे आत्महत्या करणं जरी चुकीचं असलं तरी ती व्यक्ती का त्या टोकाचा निर्णय घेऊ लागली ह्यावर मला लिहायचं आहे आणि समाजात अशा गोष्टी आहेत ज्यांना अनेक प्रश्न आहेत मात्र उत्तर नाही आहे ते उत्तर माझ्या लिखाणातून जर मिळालं तर अशा गोष्टी मी लिहिन आणि समाजापुढे ठेवीन की माणसाचा जन्म प्रयत्नशील आहे प्रयत्नवादी आहे प्रयत्न केल्याने प्रत्येक गोष्टीला उत्तर मिळतं पर्याय मिळतो कर्ज म्हणजे महापूर नव्हे की गेला वाहून मेला कर्ज हा डोंगर इतका मोठा नव्हे की त्याच्या पायाशी चिरडून फक्त आत्महत्याच यातून सोडवू शकते कर्ज हे आपण केलेलं एक फार मोठं रामायण आहे त्याला आपणच उत्तर द्यायचं आहे त्याला उत्तर देण्यासाठी आपल्याला तितका प्रयत्न करायचा आहे अशा गोष्टी आहेत त्या मला लिहायच्या आहेत आणि मला समाजापुढे त्या मांडायच्या आहेत की संकट कर्ज विघ्न आजार किंवा परीक्षेतील अपयश किंवा गरिबी किंवा लग्न न होणं ही सुद्धा एक समस्या आहे उतार वय झाल्यानंतर वाढतं वय झाल्यानंतर लग्न होत नाही म्हणून सुद्धा काही मुलं आत्महत्या करतात हे फार चुकीचं आहे आत्महत्या करणं खरंच चूक आणि चूकच आहे यावर उपाय यावर समस्येवर निराकरण करणारं लिखाण मला करून समाजापुढे ठेवायचं आहे की ज्यातून कोणीतरी प्रेरणा घेईल आणि ह्या विचारापासून परावृत्त होईल माझ्या बोलण्यामुळे आतापर्यंत दोन व्यक्ती आत्महत्या करण्यापासून परावृत्त झालेल्या आहेत मी त्यांच्याशी चार तास फक्त बोलतच होते एकाला समोर आणि एकाला फोनवर असा माझा चार तासाचा प्रवास जो बोलूनच झाला त्यातून तो व्यक्ती आत्महत्येपासून परावृत्त झाला म्हणून मला अशा प्रकारची पुस्तकं लिहायची आहेत की ज्यातून अनेक लोकांना आत्महत्या करणं किती चुकीचं आहे हे समजेल